आम्ही डी एस आल आयकोनचा कॅमेरा वापरतो ते कॅमेरा खूप खूप सिम्पल आहे यूज करण्यासाठी आयकॉन कॅमेरा हे त्याची यूज त्याचा वापरण्याचा मेन हेतू लो लो लायटर बॅटरी बॅटरी हे जास्त काळ टिकते त्याची बॅटरी जास्त काळ टिकते त्याम त्यामुळं त्याचा वापरण्याचा वापरण्याचा कालावधी वाढतो त्याच्यामुळं आपण त्याची मेमरी जास्त असते त्या फोटो त्याच्यानं फोटो काढण्याने फोटो एकदम क्लिअर आणि इफेक्टिव्ह येते त्याची इफेक्टिव्ह मेम जास्त आहे त्याचा मेमरी मेमरी स्पेस जास्त आहे फो वेगवेगळे वर्जन्स आहेत आता सध्यामध्ये खूप वेगवेगळे व्हर्जन आहे तरी पण आम्ही हेच वापरतो कारण हे आम्हाला वापरण्यासाठी एकदम सोपं वाटतं तसे त्याचे वेगवेगळे युजेस आहेत लो लाईट्स बॅटरी कंपॅटेबल इफेक्टिव्ह फोटोज अशी त्याची इफ फोटो एकदम क्लिअर येते फोटो शूटिंगसाटी वगैरे हे फोटो हे कॅमेरा एकदम स एकदम कम्फ कम्फर्टेबल आहे ह्या कॅमेऱ्यामध्ये आप त्याचे लेन्स वगैरे खूप इफेक्टिव्ह आहेत त्याचे वेगवेगळे लेन्स आहेत वेगवेगळ्या लेन्सद्वारे आपण कॅमेरा फोटो शूट करू शकतो फोटो शूटिंगसाठी विडिओ शूटिंगसाठी हे कॅमेरा एकदम परफेक्ट आहे